हॅलो दादा मी ऑर्डर केली होती रेस्टॉरंट मध्ये हा बट माझा ते अॅड्रेस आहे की नाही मी तिथे नाही राहत माझा अॅड्रेस चेंज झालेला आहे तर तुम्ही मला त्या पत्त्यावर नको तुकाराम चौक माहीत आहे ना तुम्हाला तिथे मला डिलीवरी हवी आहे तर तुम्ही मला तिथे आणून द्या माझा ऑर्डर प्लीज